हॅलो हा हो ज्यो ज्योतिषी ह प शर्मा ज्योतिषी आहेत ना तुम्ही हो हो हा तेच तुम्हीच ना मा माझं असं झालं आहे की आम्ही म्हणजे आम्ही दोघंही नवरा बायको जॉब करतो आमच्या मॅरिड लाईफमध्ये ना थोडीशी प्रॉब्लेम्स म्हणजे सम क्रिएट होत आहे तर त्याच्यावर काही उपाय किंवा हे असेल का कारण कसं होतं दोघंही जॉब करतो मग वर्क लोड वाढलेला आहे तिकडून म्हणजे ऑफिसमध्ये काम जास्त असतं तिकडून बॉस चिडतो घरी आलं घरचं काम नाही झालं की नवरा चिडतो आणि त्याच्यात माझी खूप हे होती मग आणि खूप ओढाताण होते हो निगेटिव वातावरण म्हणजे होतं आहे ना कारण कसं आहे म्हणजे आम्ही फार सर्व छान स्वभावाचे आहेत तर आम्हाला नाही कळत ना एवढं याच्यातलं तर त्यामुळेच तुम्हाला कॉल केला आहे मी काही उपाय आहे का सांगा म्हणून याच्यावर सांगा ना मला हो आहेत ना पिवळ्या मोहरी हो पिवळी मोहरी आहे ना

करतो ब बिलकुल बिलकुल हा हा

बरं बरं

बरं बरं चांगलं आहे ना का घरगुती उपाय करून पहायला काही हरकत नाही आहे आणि कसं आहे आणि हो ते तर आहेत म्हणा पण हो ना काही म्हणजे हा उपाय तर घरगुती आहे न खूप छान आहे म्हणजे मी करून पहायला हरकत नाही आणि याच्यानंतर आम्हाला चांगलं म्हणजे रिस्पॉन्स आला तर हरकत नाही धन्यवाद ताई बरं चालेल ते हो